राज्यातील शिक्षणव्यवस्था आणि शिक्षकांची कमतरता आणि अपुरे प्रशिक्षण या समस्यांवर काही पद्धतीने मार्ग काढता काढता येतो जसं की आपण बघतो आता ई लर्निंग ई लर्निंग आहे ज्याच्यामुळं आपण टेक्नालॉजी बेसला किंवा एक संगणकाचा आधार घेऊन किंवा मोबाईलमधील ऑनलाईन आपण शिक्षण प्रोवाईड करू शकतो त्यांना किंवा परत राज्यातील शिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी त्यांना आपण एक वेगळी अप्लिकेशन एक जाहीर सूचना तयार करून त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या जे काही प्रशिक्षण अपुरे मिळत आहे शिक्षकांची कमतरता असल्यामुळे स्टुडन्ट हे शिक्षण शिकायला जास्त इंटरेस घेत नाही आहे कॉलेजेसमध्ये जायला इंटरेस्ट घेत नाही तर कॉलेजेसमधून जर शिक्षक कमी असेल तर त्याची नोंद घ्यावी नाही तर मग त्यांनी एक अशी राबवली आहे पद्धती की तुम्ही एक ऑनलाईन शिक्षण पण घेऊ शकता काही सब्जेकसाठी तुम्ही इथे या परत तु्म्हाला ऑनलाईन पण तुम्हाला ट्युटोरियल प्रोवाईट करण्यात येणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही एक ऑनलाईन टीचर तुम्हाला शि शिकवण्यात येईल आणि तुम्ही त्याच्यावरून तुम्ही त्याचे पूर्ण असायमेंट शिक्षण घेऊन तुम्ही एक्झाम्स देऊ शकता तर असा एक त्याच्यावर मार्ग काढता येतो